आता माझ्या स्वभोवतावाली गोष्ट म्हणजे इथे माझ्या बाजूलाच उजव्या साईडला एक वॉशिंग मशीन आहे का वॉशिंग मशीन अशी की त्याच्यात आपण कपडे टाकले की ते कपडे सुकवता पण येतात पण सत्तर ते साठ टक्के सु कपडे त्या मशीनमध्ये सुकतात आणि पंचवीस टक्के हे बाहेर सुकवायला लागतात हा त्याचा फायदा आणि त्याच्यामुळे फायदा असा की त्याच्याने वेळ वाचतो किंवा पावसाळ्याच्या पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा कपडे सुकत नाहीत तेव्हा त्याचा खूप प्रमाणात असा वापर होतो